कुठून बोलता सिलेंडरमधून सिलेंडर एजन्सीमधून बोलताय का तुम्ही हां मी लता बोलत आहे सिलेंडर तुम्ही कधी घेऊन येणार आहात उद्याला नाही ना भाऊ मी थोडी बाहेर गावला लग्नाला गेलीय सध्याच काही शिलिंडरची गरज नाहीये मला मी आठ पंधरा दिवसांनी आणून द्या न आता सध्या काही गरज नाहीये मला शिलेंडरची बाहेर बाहेरच आहे ठीकआहे ठेवते